मी उठाठेव नावाचं हास्यास्पद पुस्तक वाचलेलं आहे खूपच मनोरंजक असं पुस्तक आहे हे जो कोणी हे वाचायला घेईल तर त्याला हे हास्यास्पद सुटेल अ खूप गमतीदार पुस्तक आहे हेच्यामध्ये डॉक्टर असतात तर डॉक्टरकडं वेडेवाकडे पेशंट वगैरे येतात आणि ते पेशंट एकदम हास्यजनक त्यांचे चुटकुले असतात वेंगन वेंजन असतात तर खूप हास्यास्पद असं हे पुस्तक आहे जो कोणी हे वाचेल त्याला हसण्यास भाग नक्कीच भागच पडेल आणि हे पुस्तकाचं नाव उठाठेव आहे ते कुणीही वाचलं तरी अतिशय दुःखमय व्यक्ती जरी असेल त्यानी जरी वाचलं तर त्याला हसून उठल असं हे पुस्तक आहे तर खूप मनोरंजक असं माझा अनुभव होता याला वाचताना आणि खूपच मनोरंजक हे पुस्तक आधीपासून राहिलेलं आहे खूप छान रित्या असे तिथे मनोरंजक हास्यास्पद आहे उदाहरणे दिलेली आहेत